तर लोकांचा वाढता कल म्हणजे क्रिकेट आहे आता लोकांचं जास्त म्हणजे लक्ष क्रिकेटकडेच जाते घरातले मुलं असो किंवा बाहेरचे मुलं असो ते टीव्ही वगैरे सोडून म्हणजे क्रिकेटकडेच जास्त लक्ष देतात कारण त्यांना कसं आवडते क्रिकेट खेळायला पाहायला आवडते लोकं घर सोडून हे दार सोडून म्हणजे कुठं इकडे जातात स्टेडियमवर जातात तिथं जाऊन बघून येतात उपाशी तापाशी राहून म्हणजे तिथंच राहतात त्यांना आवडते ते क्रिकेट खेळायला आणि राज्यातला खेळ राज्यातले खेळ म्हणजे खोखो क्रिकेट कुस्ती कबड्डी हॉकी असेपण खेळ म्हणजे राज्यामध्ये खेळल्या जातात आणि ते लोकांना बघायलाही आवडते आणि खेळायलाही आवडते काही लोकं तर म्हणजे रात्रंदिवस त्याच्यामध्येच लागलेले असतात की कोण जिंकेल कोण हारेल आणि कुस्ती वगैरे पण जसं म्हणजे त्यांना खूप इंटरेस्ट वाढतो कुस्तीमध्ये बघण्यामध्ये की आता कोणती हे वाढेल इकडचे लोकं म्हणजे वाढतील याचे पास होतात का तिकडचे होतात असे लोकांना म्हणजे आवड आहे की आता कोणते जिंकतील काय जिंकतील म्हणजे त्यांना अशी उत्सुकता वाढते त्यांची की आपण बघावं आणि इतरांना पण सांगावं त्यांना न्याहा न्यावं बघायसाठी त्यांची अशी आवड आहे आणि आपली म्हणजे आपल्यालाही सांगतात घरात आई हा क्रिकेट चालू आहे इकडची हे लोकं जिंकतील ते लोकं जिंकतील आपण जितू असं त्यांनापण असं वाटते की असं म्हणजे खेळावं घरच्यांनीपण आपल्या मुलाबाळांना पण सांगावं असं आई वडिलांनापण वाटते की आपले मुलं बाळंपण खेळले पाहिजे त्यांच्यामध्ये पास झाले पाहिजे आणि त्यांनीपण आपलं नाव म्हणजे असं केलं पाहिजे सगळ्यांचं मत पुढे की आपल्या आईवडिलांनी जसं आपल्यासाठी केलं तर मग आपण खेळू आपण जाऊ आपणपण नाव मोठं करू असं त्यांना असं वाटते